फ्लिपकार्टवरून मी काही बुक्स मागवले होते त्यापैकी पहिल्यांदा जे बुक्स मागवले होते फर्स्ट एडिशनचे ते खूप चांगले आले सेकंड एडिशनमध्ये जे काही बुक्स मागवलेले आहेत हे अतिशय खराब लागलेले आहेत त्याच्यामध्ये जे बुक्स मागवलेले आहेत त्याच्या काही पानांच्यावर मध्ये मध्ये प्रिंटिंग पूर्णपणे पुसलं गेलेलं आहे काही ठिकाणी जी बुक्समधील पानं आहेत ही दुमडली गेलेली आहेत अजून काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे त्याच्यातील जे काही एक बुक्स आहेत जी थोडंफार भिजल्यासारखं पण मला वाटतं आहे ज्यामुळे पॅकेजिंग इश्यू आहे तरी माझी विनंती होती की तुम्ही या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या ज्या ठिकाणी ॲज अ कस्टमर आम्ही ग्राहक म्हणून तुमच्याकडे एक चांगल्या सर्विसची डिमांड करतो चांगली सर्विस तुमची आहे या मुळे तुमच्या जी ऑनलाईन साईट वेबसाईट आहे त्याला प्रत्येकी आम्ही व्हिजिट करतो आणि दरवेळी त्याच्यातूनच आम्ही बऱ्याचशा गोष्टी मागवतो तर ह्या गोष्टी कृपया तुम्ही लक्षात घ्या की अशा प्रकारे जेव्हा आम्हाला बुक्स वगैरे प्रोवाईड करत आहात आणि जेव्हा त्या हे बुक शैक्षणिक जर पुस्तकं आम्ही मागवत असेल तर ती व्यवस्थित याची येईल याची खबरदारी तुम्ही कृपया घ्या त्याची काळजी घ्या जे पॅकेजिंग आहे त्याला थोडंसं प्लास्टिक कवरिंग करून ते व्यवस्थित एखाद्या बॉक्समध्ये हे पॅक करून व्यवस्थित येईल याची काळजी तुम्ही घ्यावी अशी माझी विनंती होती काही बुक्स जे होते ते थोडेसे तुम्ही ओपन करूनसुद्धा बघा कारण अशा वेळी जेव्हा बुक्स रिटर्न आम्ही देतो तेव्हा आमचा वेळ वाया जातो आणि या वेळ वाया जातो त्यामध्ये आमचं ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत तर त्या राहून जातात जसं की आता एक्झाम काही स्पर्धा परीक्षांसाठी मी बुक्स मागवले होते आणि आता जो प्रॉब्लेम झालेला आहे त्यामध्ये जे बुक्स आलेले आहेत त्याच्यातही मधील काही पानांच्यावर काहीच कंटेंट नसल्यामुळे त्या ठिकाणी जर काही मागवायचं म्हटलं तर आम्ही कसं मागवणार म्हणजे जर लिहायचं असेल तर कसं लिहिणार हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींकडं कृपया करून लक्ष द्या